हॅलो नमस्कार मॅम तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीवरून बोलत आहे का हां तर आम्हाला पर्यटन स्थळ पाहण्यासाठी ट्रॅव्हल्ससंबंधी माहिती पाहिजे होती हां पर्यटनासाठी आम्हाला ट्रॅव्हल कोणती उपलब्ध होईल जेणेकरून आम्ही सुलभ प्रवास करू शकू आमचा तरी अंदाजे असतील शंभर लोक असतील आमच्याकडे हां आम्हाला जायचंय महाराष्ट्र दर्शनसाठी

हा ए सी चालेल आणि मग जेव्हा आम्ही फिरायला जाऊ तर तुम्ही आम्हाला कुठली सुविधा पु पुरवणार आहे त्या संबंधी आणि त्या जेव्हा आम्ही फिरू तर तुमच्या ट्रॅव्हल्स मार्फत आम्हाला काही मार्गदर्शन किंवा तिथून गाईड हॉटेलिंगचं बुकींग किंवा असं म उ उपलब्ध होतील का तर थोडी त्या संबंधी माहिती द्या आम्हाला हां हां आणि हे दहा हजार पर कँडीडेट का अच्छा अच्छा अच्छा आच् किती बसेस ओके ओके धन्यवाद मॅडम आम्ही करतो तुमाला कॉल महाराष्ट्र दर्शनमध्ये जेवढे पर्यटन स्थळं असतील ती तिथं विचार आहे आमचा जाण्याचा आमचा जवळपास एक महिन्याचा टूर आहे हॅलो हॅलो अच्छा आम्हाला का अक्कलकोट कोल्हापूर पंढरपूर सोलापूर जेजुरी आणि कोकणातील जे असतील ते आणि गणपतीपुळे आणि औंरंगाबादच्या लेण्या वगैरे जे असेल ते ल

ठीक आहे ठीक आहे धन्यवाद